आपल्या आजूबाजूला आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे नळदुर्गचा किल्ला आणि आपल्या एडशीचं रामलींगचं डोंगर हे आपल्या कडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी पर्यटनाचं आकर्षण स्थळ असं आहे जिथे आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो आणि पावसाळ्यामधील पर्यटन म्हटलं तर नळदुर्गच्या किल्ह्यातला नर मादी धबधबा आणि एरव्ही आपण एडशीच्या जंगलामध्ये रामलींगच्या घाटामध्ये आपल्याकडं ते येणाऱ्या पाहुण्यांना घेऊन जाऊ शकतो जेणेकरून तिथलं सौंदर्य त्यांना पाहता येईल आपल्या जिल्ह्यातील लेण्या पण आहेत ज्या की आपल्यासाठी खूप मोठा ठेवा आहे तेरचं एक वस्तू संग्रहालय आहे गोरोबाकाकांची भूमी आहे ही सगळी जी स्थळं आहेत ही आपण आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना निश्चित दाखवू शकतो